छंद पण आहे आणि आवड पण आहे रनिंग आय लाईक यू आम्ही रोज सकाळी मॉर्निंगला सकाळी सहा वाजता पाच किलोमीटर रनिंग करून झाल्यानंतर परत व्यायाम

खूप दिवसापासून आम्ही रनिंग करत आहे धावण्याने आम्हाला प्रेरणा पण मिळते आणि कोणतेही आजार होत नाही शारीरिक शरीर खूप छान आणि मजबूत असतं रोज सकाळी उठल्यावर पाच किलोमीटर धावणे त्याच्यानंतर ग्राउंडवर सोळाशे मीटर परत धावणे आणि पाच किलोमीटरमध्ये पंचवीस मिनटात आम्ही कव्हर करतो आजवरची खास कामगिरी म्हटलं म्हणजे रोज पाच किलोमीटर मारणे रोज सोळाशे मारणे दोन टाईम प्रॅक्टिस करून खूप शरीराला व्यायाम आणि थकवा महसूस होतो